हॅलो सर गुड इव्हिनिंग सं सर माझे नाव शँकी साखरे आहे सर तर माझी वन मंथची सुट्टी झालेय तर माझी गॅप झाली आहे मी शाळेमधी येऊ शकलो नाही सर वन मंत तर तुम माझी जे काही लेक्चर्स वगैरे सुटले आहेत त्याच्याबद्दलचे तुम्ही नोट्स मला काही प्रोव्हाइड करू शकता का सर ओके सर ओके सर सर अप्लिकेशन लिहूनसनी तेच्यावरती सिग्नेचर वगैरे पॅरेंट्सची लागेल का ओके सर हां हां हां ठीक आहे ना सर सर ते फॅमिली प्रॉब्लेम इशू वगैरे सुरू होते त्यामुळे मी बरोबर सर कंटिन्यू मी स्कूल करू शकलो नाही त्यामुळे मला पण खूप गिल्टी फील होत आहे माझे पिरियड्स मिस झाले आणि माझी मी खूपच आत्ता जे आदर्श स्टूडंट आहे त्यांच्यापेक्षा मी मागे चालला गेलो तर सर ते लेक्चर्स वगैरे मला जे लेक्चरसर्स आहेत ते मला ये समजू शकणार का सर लेक्चर

हो नं हो हो सर सर शाळेमध्ये लायब्ररी वगैरे प्रोव्हाइड आहे का सर माझे खाडे बरोबर स्टडी नाही होत आहे फॅमिलीत खूप प्रॉब्लेम इशू सुरू आहे घरी खूपच डिष्टर्बन्स आहे सं मी अभ्यास नाही करू सक्ता हुं घरी ठीक आहे ना सर ठीक आहे सर थँक्यू सर थँक्यू थँक्यू सो मच